नमस्कार मी तुमची एल पी जी गॅसच ग्राहक आहे आता काही दिवसापूर्वी मी नवीन अपार्टमेंटमध्ये राहायला आलेली आहे माझा आरक्षण क्रमांक चार पाच नऊ सहा शून्य आठ पाच सात आहे आणि माझ्या आधार कार्ड क्रमांकाचे शेवटचे आंक तीन शून्य दोन आठ आहेत आणि माझा नवीन पत्ता पोष्ट सांगी राहणार ब्रामंगाव तालुका वसमत आहे तरी तुम्ही ह्या पत्त्यावर माझा गॅस सिलेंडर पाठवावा ही नम्र विनंती धन्यवाद